मी माझ्या मुलीला माझ्या मुलीला ती आता इयत्ता आठवीत शिकत आहे तिला मी ठरवलं आहे की श्यामची आई हे पुस्तक मला देयता द्यायचं आहे कारण मला ते पुस्तक देताना तिला मा त्यांचे विचार त्यांनी कसा आ त्यांच्या जीवनामध्ये ते कसे वागले आणि त्यांचं आईवर होतं ते नितांत प्रेम त्यांची आ म्हणजे आईनी दिलेले संस्कार तिने केलेलं त्यांच्यासाठी जे काही केलं हे सगळं त्या पुस्तकातून तिला समजेल म्हणून मला ते श्यामची आई हे पुस्तक तिला द्यावंसं वाटेल कारण आपण दैनंदिन जीवनात बघतो आपण मुलांना वेगवेगळं क कसं वागायचं समाजामध्ये कसं राहायचं कसं वागायचं कसा अभ्यास करायचा कारण आईवडिलांनी जे कष्ट केलेले आहेत त्याचन आपल्या आपण मुलांना काय घडवतो हे सगळं महत्त्वाचं आहे पण मुलं किती त्याच्यामध्ये आपलं स्वतः त्याच्यामध्ये शिकतात स्वतः अनुकरण करतात हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे ज्या वेळेस श्यामची आई श्यामला घडवत होती त्या वेळेस त्यांनी मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता प्रत्येक काम हे क स्वाभि चांगल्या पद्धतीने केलं तर ते योग्यच ठरतं आणि मुलगा मुलगी असा भेद न करता सगळ्या कामामध्ये श्याम मदत करत होता आईला ही शिकवण मिळणं आजच्या मुलांना खूप गरजेचं आहे कारण आपण स्वतः अ स्वावलंबी होणं या काळ ही काळाची गरज आहे कारण शिक्षण घेताना पुढं आपल्याला जर प प पदव्युत्तरची शिक्षण घेताना किंवा आपण शिक्षण घेत असताना आपली स्वतःची कामे स्वतः करता येणं किंवा घरातल्या कामाचा कमीपणा न वाटणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे ह्या पुस्तकातून तिला ते पुस्तक वाचल्यानंतर क तिला कळेल कारण काही काही वेळा पुस्तकं जे ज्या पुस्तकातून कळतं ते आईवडील पण समजवू शकत नाही त्यामुळं श्यामची आई हे पुस्तक मी माझ्या मुलीला देण्याचं ठरवलं आहे आणि त्यातून ती खूप काही शिकेल असा मला विश्वास आहे